भाजीपाला फ्रेश आहे ना हे वांगे आहेत वांगे आहेत का राजू वांगे तर चिमणीवाणी दिसून राहिले सगळे

हो ना काही बी चाललं आजकाल का नाही भेटतच नाही चांगलं काय हो ना तुमचं बरोबर आहे चला पण हे पहा आता हे पहा याली भोकं पहा किती या वांगेली सांगा आता हे काय हे की मग महाग आहे भले काय भाव बोलले वांगे हो का आणि हे पालक काहून झोपली अशी

काय हे कसं म्हणजे असं फ्रेश नाही दिसून राहिलं बा माल टमाटे पाव पाहिजे बरं बरं एक काय करा टमाटे देऊन द्या अर्धा किलो हे थोडंसं बरं वाटून राहिली आणि चार हे आणखी एक हे आणि आले लिंबू कसे दिले आम्ही बोलले चांगले झाली काय फरक जाऊ द्या एक किलो हे आलूही देऊन टाका ठीक आहे किती झाले ठीक आहे ठीक आहे या चाळीस रुपये घेऊन जावा हो चला ठेवा